मी आणि माझी फॅमिली चिखलदऱ्यात टूरसाठी गेलो होतो त्यामध्ये एक डायव्हर्स आहे त्यांचे नाव सुशील आहे त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्यांनी आम्हाला आम्हाला काहीच रस्ता माहिती नसताना सुद्धा आम्हाला व्यवस्थित नीट नेऊन त्यांनी आम्हाला सर्व चिखलदऱ्यावरचे पॉइंट्स दाखवले तसेच त्यांना माहिती असलेले आसपासची गावंसुद्धा आम्हाला दाखवले नंतर त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो आम्ही तेव्हा त्यांनी कोणालाही जण प्रत्यक्षात न जाता त्यांनी सर्वांची मदत केली सर्वाना ज्यां ज्यांना पाणी पाहिजे होतं त्यांना ते स्वतः उतरून पाणी देत होते तसेच जिथं चढायची गोष्ट असतील तिथे आमच्यासोबत फॅमिली मेंबरसारखे सोबत राहत होते कोणत्याही गोष्टीची अडचण आल्या तर प्रत्येक सॉल्व्ह करत होते तसेच त्यांनी आम्हाला चिखलदऱ्याच्या रिद्धी सिद्धी असो किंवा लाखनवाडी असो तिथले धाम असो सर्वांचे दर्शन करून त्यांनी आम्हाला स्वत म्हटले फॅमिली मेंबरसारखी की बा चला हे जवळच आहे इथे आलो आहे तर आपण इथलेही दर्शन होऊन जाते म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो आणि त्यांना त्यांनी म्हणजे डायव्हर आहे असं आम्हाला बिल्कुलच वाटलं नाही घरचा एखादा मोठा भाऊ असतं असं वाटलं कारण का त्यांनी आमचे आईवडील सर्वाना इतकं चांगलं सांभाळलं इतकं जसं का मोठं भाऊ असतात तसंच तिथून येते वेळेस त्यांनी गाडीच्या पैशाबद्दल काहीच बोलले नाहीत जितकी आमची बोली झालेली तितकीच त्यांनी घेतली आणि त्यांनी हे सुद्धा म्हटले की बा तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे आहे आपण फॅमिलीसारखेच गेलं होतं आणि मला तुम्ही मी त्यांना असं तेच म्हंटले की बा नंतर नेक्स्ट आम्हाला असेल तर आम्ही तुम्हालाच बोलवू कारण का तुम्ही आमचे पूर्ण मोठ्या भावासारखे वागले त्यांनी आम्हाला प्रत्येक कोणत्याच गोष्टीची जाणीव करून दिली नाही की बा ते एक डायव्हर आहे म्हणून आमच्यासोबत आम्हाला असं वाटले की ते आमच्या एका मोठ्या भावाप्रमाणेच आहे तसेच त्यांनी तिकून येते वेळीस टाईम झाला खूप तरी त्यांनी काहीच टायमाचं बंधन घातले नाही की बा तुमच्यामुडे मला लेट झाला कारण का टायमाची बोली एक दिवसाचीच होती पण आम्हाला दुसऱ्या दिवशीची रात्र झाली घरी यायला तरीही त्यांनी काहीच म्हटलं नाही त्यांनी खूप चांगल्या व्यवस्थित आणि खूप शांत स्वभावाने ते आमच्यासोबत राहिले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे आणि नेक्स्ट टाईम आम्हाला कुठेही जायचं असलं तरी आम्ही त्यांचीच गाडी करू आम आम्हाला त्यांचा स्वभाव आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप आवडले आहे